हॅलो जी एस टी ऑफिस का ही सातारा ब्रँच आहे का मी राधा जोशी बोलते मी एक ग्राफिक डिझाईन आहे आणि मी नुकताच स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे मला माझे जी एस टी रजिस्ट्रेशन करायचे आहे परंतु मला जी एस टी रजिस्ट्रेशन करायची गरज आहे की नाही हे मात्र मला समजत नाही आहे कारण मी बऱ्यापैकी कमावते परंतु माझा बिझनेस अजूनही स्मॉल स्मॉल बिझनेस आहे तो अजूनही एक्सपांड झालेला नाही माझे ॲन्युअल इन्कम ़ फक्त तीन लाख सध्या तरी आहे माझा टर्नओव्हर खूपच कमी आहे तरी मला आधार कार्ड पॅन कार्ड ह्याची हे रजिस्ट्रेशनसाठी गरजेचं आहे का माझा बिझनेस ग्राफिक शी संदर्भात आहे म्हणजे काँप्युटरशी इले कंप्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्सशी संदर्भात आहे तर मला किती टक्के जी एस टी भरावं लागेल एच एस एम कोड म्हणजे नक्की काय असते जी एस टी नंबर किती अंकी असतो याचं कृपया मार्गदर्शन करावे माझा बिझनेस खूपच स्मॉल कॅटेगरीमध्ये असल्यामुळे म्हणजे नुकताच मी सुरू केला आहे त्याच्यामुळं त्याच्यासाठी किती इन्कम मला म्हणजे जी एस टीसाठी गरजेचं आहे हे मला अजूनही समजत नाही आहे तरी मला ह्याची कृपया आपण माहिती देऊ शकाल का त्याचबरोबर जी एस टी म्हणजे अठरा टक्के म्हणजे कोणत्या स्वरूपात मला जी एस टी भरावा लागेल ह्याची कृपया माहिती द्यावी आभारी आहे